नवीन झाडं लावण्याविषयी म्हणजे ते फळांची वगैरे भाव वगैरे भरपूर काही असतात मार्केटमध्ये तर आपण फळबाग करतो म्हटलं तर चांगलंच आहे त्याच्यामध्ये जसं सीताफळ झालं रामफळ केळी चिकू स्ट्रॉबेरीसुद्धा आपण करू शकतो इकडे तसं मन जाते की लाल मातीत होते पण काळ्या मातीत पण म्हणजे होऊ शकते स्ट्रॉबेरीसुद्धा त्या त्यांचं तेवढं काही हे राहत नाही आपण पॉली शेड करू शकतो त्याच्यामध्ये तर चांगलंच होते फळं फुलं जामाचं झाड पुन्हा लिंबूसुद्धा त्यांनासुद्धा मार्केटमध्ये भरपूर भाव असतो त्याच्याविषयी आपण म्हणजे भरपूर काही त्याचं प्रोडक्शन वगैरे आपल्याला मिळते त्याच्यामध्ये फुलांचं पण राहते झेंडूचे फुलं शेवंतीचे फुलं ते पण आपण करू शकतो त्याच्यामध्ये